हो मी चित्रपट पाहाते पण मला चित्रपटाची जास्त आवड नाही आहे पण तरी मी श्रीदेवीचे पिक्चर अमिताभ बच्चनचे पिक्चर आणि असे खूप सारे पिक्चर पाहाते बॉलिवूडमध्ये मला आता लेटेस्टमध्ये कटरीना कैफ आणि बाजीराव मस्तनी हा पिक्चर खूप आवडलेला आहे बाजीराव मस्तानीमध्ये त्याची जी रिअल स्टोरी दाखवली ती पण खूप सुंदर आहे तशीच पद्मावत पद्मावत मला हिस्टोरिक सिनेमा सिनेमा म्हणा किंवा चित्रपट म्हणा हे खूप आवडतात ऐतिहासिक चित्रपटांमध्ये मला खूप आवड आहे कारण की त्यामध्ये आपला इतिहास दडलेला असतो त्यानुस त्यानंतर आपल्याला ऐतिहासिक चित्रपटांमधून अनेक आपल्या पूर्वजांनी जे काही केलेले आहे त्याची भरपूर काही माहिती मिळते म्हणून मला मला जुने चित्रपट आणि ऐतिहासिक चित्रपट हे खूप आवडतात